हॅलो मी सुचेता संजय शिंदे धाराशिवमधून बोलते मला फ्रीज आणि टी व्ही नवीन घ्यायचं आहे मग मला थोडीशी त्याला लागणाऱ्या लाईटबद्दल चौकशी करायची होती मग मी माझ्या मुलाला एम एस सी बी संकेत स्थळावर ऑनलाईनमध्ये तपासणी करण्यासाठी सांगितलं त्यांनी दुर्वा ठोंबळ मॅडम त्याला बोलल्या त्यांला त्यांच्याकडे त्यानं चौकशी केली की फ्रीजसाठी कितीला किती युनिट लागतील आणि टी व्हीसाठी किती लागतील तर टी व्हीला आणि फ्रीजला जे युनिट लागणार आहे त्याच्या त्याचा दर काय आहे आणि त्याचा दर दहा रुपयेप्रमाणे आहे मग जर जास्त वापर झाला तर तुम्ही काही कमी प्रमाणात सूट देतात का असं त्यांनी चर्चा केली मग ती बोलले आहेत की काहीतरी बघू करू काहीतरी जर तुम्ही शंभर युनिटच्या पुढं गेलात तर कमी प्रमाणात देऊ असं झालं आहे त्यांचं बोलणं